सांस्कृतिक अस्मिता ही महाराष्ट्र राज्याची किंवा सांस्कृतिक सण जयंत्या उत्सव हे काय आहे महाराष्ट्र राज्याची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्रभाषिक तरुण किंवा मराठी भाषिक असणारा मराठी माणूस सुरवातीपासूनच प्रयत्न करत आलेला आहे ज्या नायकांनी ज्या युगंधर पुरुषांनी ह्या समाजाला बदलवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा गुणगौरव किंवा त्यांची माहिती पुढच्या पिढींना होण्यासाठी ह्या त्यांची कार्याची माहिती ही मराठी भाषे भाषेतूनच त्याठिकाणी अनेक तरुणापर्यंत किंवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवली जातील पोचवली जाते त्यासाठी अनेक अभ्यासकांनी लेखांनी मराठी साहित्य त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि त्या साहित्याच्या माध्यमातून या छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज असतील असे अनेक युगपुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडून गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वानी इथल्या मराठी भाषकांना दखल घेण्यास भाग पाडलेलं आहे किंवा ही जी आ जे नायक आहेत जननायक हे काय एकतर या इथल्या मराठी भाषकांचे एक अस्मिता आहे आणि त्या अस्मितेवर जर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर त्या घटकांना किंवा त्या जबाबदार घटकांना त्यांना धडा शिकवण्यासाठी हा मराठी भाषिक कधीही मागे पुढे पाहत नाही त्यामुळे मग ही मराठी भाषा ही मराठी भाषिकाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मराठी भाषक याच लोकांनी पुढं येणं गरजेचं आहे किंवा तसा प्रयत्नही मराठा भाषिक त्या ठिकाणी करत आहे किंवा महाराष्ट्र राज्य या मार्फत ही त्या ठिकाणी तशा प्रकारच्या योजना किंवा तशा प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत मराठी ही मराठी भाषिकांची अस्मिता आहे मराठी आज मराठीवर मराठी राज्यामध्ये इंग्रजी भाषेचा मोठमोठा बोलबाला होऊ लागलेला आहे त्यामुळे मराठी भाषा कुठे ना कुठे मागे पडू लागलेले आहे आज इंग्रजी भाषा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या इंग्रजी भाषिक इंग्रजी शाळा इंग्रजी स्कूल मिडीयम त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि अनेक पालकांना पालकांना आपली मुलं इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊन पुढे जावे नोकरी लागेल असा एक त्यांचा कल निर्माण झालेला आहे परंतु त्या पालकांना हे माहीत नाही की जर आपण इंग्लिश भाषा शिकलो आणि आपली मुलं इंग्लिश भाषेमध्ये पुढं गेली तर ते इंग्रजी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतो आहे परंतु हे करत असताना अनाहूतपणे आपली मराठी भाषा कुठे ना पुटे कुठे विसरत चाललेली आहे किंवा मराठी भाषा ही या जगरहटीच्या भाषेतून कुठे ना कुठे लुप्त होत जाईल किंवा नष्ट होईल जाईल हा एक मोठा धोका आज आपल्यापुढे निर्माण होऊ लागलेला आहे किंवा तो धोकाच निर्माण झाला आहे त्यामुळे ही मराठी भाषा जिवंत ठेवणं किंवा ती तिचा अबाधितपणा राखणं ही आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे किंवा ती जबाबदारीच आहे असं म्हणलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्यामुळे ह्या मराठी भाषिकाचा मान ठेवणं तिचा वापर करून ती भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं का तीच बाजे भाषे जतन करणं तिचं जतन आणि संवर्धन करणं आणि त्याचप्रकारे मराठी साहित्य जास्त प्रमाणात उपलब्ध करून ते इतर राज्यामध्ये किंवा इतर प्रादेशिक घटकामध्ये पोचवणं ही ही त्याठिकाणी आपली जबाबदारी आहे मराठी भाषेचा जो डंका आहे हा मराठी भाषेचा डंका सात समुद्रापलीकडे कशा पद्धतीने जाईल हे त्याठिकाणी विकाम करणं हे मराठी भाषिकाचं प्रथम कर्तव्य आहे